काळ बदलला संवाद साधण्याचा मार्गही बदलला आधीच्या काळात एकमेकांना ख्यालीखुशाली विचारायची असेल तर किती अवघड होते कबुतरांकडून चिठ्ठ्या ते कबूतर येनार तेव्हा आपल्याला दुसऱ्यांच्या चिठ्ठ्यांमधे काय लिहिलं आहे ख्यालीखुशाली ते समजणार त्याच्यानंतर घोड्यांवरून चिठ्ठ्या त्याच्यानंतर आले आपले पोस्टमॅन ते तर आता हरवल्यासारखेच वाटतायत कारण की आपल्या हातात आला आहे मोबाईल फोन मोबाईल फोनमुळे आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसाला फोन करू शकतो सातसमुद्रापलीकडे जो माणूस बसला आहे त्याच्याशीही आपण संवाद साचू शकतो ह्या मोबाईल फोनमुळे अगदी घरी बसल्या बसल्या आपण चॅटिंग करून दुसऱ्या माणसाच्याबद्दल माहिती गोळा करू शकतो खरंतर सोशल मीडियामुळे जग एकत्र जोडलं गेलेलं आहे सोशल मीडियामुळे आपण खूप सारे मित्रमैत्रिणी बनवू शकतो पण खरंतर जसे कॉईनला दोन बाजू असतात ना तसेच सोशल मीडियालासुद्धा दोन बाजू आहेत जेवढा चांगला उपयोग सोशल मीडियाचा आहे तेवढाच त्याचा वाईट उपयोगही आहे अन् तो जास्त त्रास देतो मुलींना मुलांनाही त्रास देतो परंतु मुलींना जास्त काही स्कॅमर्स काही काहीही नकारात्मक गोष्टी करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडिया ही जशी बातम्या पसरण्याची एक जरिया आहे तसाच तो एक नकारात्मक परिणामसुद्धा देतो सोशल मीडियामुळे आज कित्येक जणांना चष्मे लागलेत तासन् तास सोशल मीडिया वापरून डोळे गेले आहेत बुद्धी भ्रष्ट झालेली आहे समोरचा काय बोलतो आहे तेही समजत नाही परंतु जर आपण योग्य उपयोग केला तर नक्कीच सोशल मीडियामुळे आपण खरोखर मनाने जोडले जाऊ